हा रिटर्न केली ती पॅन्ट मागवली तुमच्याकडून ती हा काय म्हणजे अहो काय पँट पाठवलीत ती ऑनलाइन जेव्हा फोटो बघितले त्या पॅन्टचे तेव्हा मी कलर कुठला तिथे टाकला होता आणि तुम्ही कुठल्या कलरमध्ये पँट पाठवलीत ब्लॅक कलरची पॅन्ट मी चूज केली तुम्ही ब्लू कलरमध्ये पॅन्ट मला पाठवलीत त्याच्यानंतर पण त्या पँटीची साईज काय अठ्ठावीस नंबरची कंबर माझी स् प् पॅन्टला कं कंबरची मी साईजची पॅन्ट मागवली तुम्ही सव्वीस नंबरची पॅन्ट पाठवलीत होणार तरी कशी मला ती त्याच्यानंतर कपडा काय कपड्याची क्वालिटी तरी माणसाला असायला पाहिजे का नको जर आपण तेवढे चार्ज देतो आहे एखाद्या गोष्टीचा तर तुम्ही त्याच्या बदल्यात काय देत आहे असा कपडा देता अहो ज्या कमी एवढ्या ह्याच्यात त्या तेवढ्या किंमतीमध्ये स्वस्तमध्ये होती म्हणून इथं ऑनलाइनला बघितली मी त्याच्यापेक्षा तर चांगलं मी मार्केटला जाऊन बघितली असती नाही का हो काय परत तुमच्याकडून घेईन की नाही घेईन याचीच शंका वाटत आहे आता मला पण काय ते दाखवता वेगळं आणि विकता लो वेगळं लोकांना वेडंच समजा समजता तुम्ही वेडंच बनवता की काय हे असली येडेगिरी करता तिथं अहो काय पॅन्टेसारखी फोटो कसले दाखवले पॅन्टीचे आणि काय प्रोडक्ट पाठवलात तुम्ही इथं आमच्या बाजूच्या व इथे बाजरात ब पॅन्टी लावतात त्या तरी चांगल्या भेटतात त्याच्यापेक्षा मग आणि त्यात बी माझी तर ती पॅन्ट तर पॅन्ट ते गेली माझी पण पैसे पाठवले ते पण तुम्ही अजून रिफंड नाही दिलेत मला ते करा जरा लवकर रिफंड पैसे मला मला नाही आवडली पॅन्ट तुमची